हॅलो हो हो फुलंवाली बाई बोलत आहे लक्ष्मी ढोंगरे बोला हो ना ताई आमच्याकडे हार वगैरे मिळते ना बा आंब्याची पानं पण मिळते तोरण पण मिळते आमच्याकडे दुर्वा मिळते हां ठीक आहे ना मिळून जाईल पण ताई मी सांगते तुम्हाला आमच्याकडे हाराची किंमत वीस रुपये आहे मग तुम्हाला गुलाबाचा पाहिजे की मोगऱ्याचा पाहिजे की चमेलीचा पाहिजे चक्रीचा पाहिजे की शेवंतीचा पाहिजे तर आम्हाला पहिले कळवत जा ठीक आहे ना जास्वंदाचा पण मिळून जाईल जास्वंदामध्ये ताई आमच्याकडे तीन प्रकारची जास्वंद आहे पिवळा आहे गुलाबी आहे लाल आहे तुम्हाला जो हवा आहे तो आहे आमच्याकडे

ठीक आहे ना जास्वंदाचं पण देऊन देईन आणखी ताई

हो हो तो पण हार मिळतो आमच्याकडे ताई मी का म्हटलं हीराबाई पैसे नगदी लागंल ताई आणि तु तुम्हाला आता आई दिवस का नाही हार पुरवते मी माझ्या बगिचामध्ये पुष्कळ फुलं लागलेली आहे भरपूर फुलं आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला बाहेरून आणायची काही गरजच नाही ठीक आहे ताई ठेवते मग मला हार बनवायची आहे ऑर्डर आले आहे